नमस्कार मी प्राची बोलते आहे हॅलो बी एस एन एल मध्ये फोन लागला आहे का हां हां ॲक्च्युली कालपासून फोन लावत होते तर काय झालं आहे माहिती आहे का हो हो शिवाजीनगरमधूनच बोलती आहे परांजपे हो हो हो तर आमच्याकडे लँडलाईन जो आहे ना तर त्या लँडलाईनमधून काही ऐकू येत नाही आहे आणि काही तरी प्रॉब्लेम आहे असं वाटतं आहे नाही हो गेल्या वेळी वेगळा प्रश्न होता गेल्या वेळी ते काहीतरी अडकलं होतं त्याच्यामधे त्या रिसिव्हरमध्ये तसं नाही झालेलं हां नाही नाही नाही नाही नाही आता ऐकू व्यवस्थित येतं आहे पण प्रश्नच आहे फोन लावायला आणि मग ते सगळं जरा प्रश्न येतोय काही तरी प्रॉब्लेम झाला आहे बहुतेक असं मला वाटतं आहे नाही गेल्या वेळी वायरिंग तुम्ही बदललेलं आहे पण ते अगदी घरातलं वायरिंग बदललेलं नाही आहेत तुम्ही बाहेरचं बदललं ना त्या दिवशी नाही का गेल्या महिन्यात मी एकदा फोन केला होता हां हां तर खरं सांगू का मला काय वाटतं आहे की आमच्या घरामध्ये ना उंदीर आहेत तर मला असं वाटतं आहे की बाहेरची वायर ठीक आहे घरामध्ये जी वायर आली आहे आणि मग ती जी फोनपाशी जोडली गेली आहे ना हां हां हां बरोबर त्या खिडकीतून आपण आत घेतली वायर हो हो आणि ती तिथून तुम्ही आलायत की बरेचदा आमच्याकडे काही तरी फोनचं माझ्या होतच असतं सारखं हां तर मला असं वाटतं की घरात आलेल्या वायरीला काहीतरी उंदरांनी कुरतडलंय किंवा हां हां हां हां बरोबर असं म्हणजे दिसतं आहे तुम्ही म्हणाला तसं आतलं थोडंसं वायरिंग कठवून वरचं म्हणजे प्लास्टिकवाला भाग जाऊन आतल्या हे दिसत आहेत काय तुमच्या वायर्स असतात कनेक्शनच्या त्या हां आणि मग ते उंदरांनी बहुतेक कुरतडलं आहे असं मला वाटतं आहे तर त्यामुळे मोठी काही हे घेऊन येऊ नका वायर हां नाही नाही घरात पुरती म्हणजे किती हार्डली दहा फूट वगैरेच लागणार आहे कारण आपला तिथेच खिडकीजवळच आहे फोन तर ती तेवढी बदलायला लागेल असं मला वाटतं त्यातून काय आहे तुम्ही आलात आणि फोन सुरू झाला आणि ऐकू यायला लागलं आणि फोन लागला तर मला माहिती नाही पण माझा अंदाज असा आहे की ती उंदरांनी कुरतडली आहे तर त्यामुळे काही ना काही तरी फोनमध्ये डिस्टर्बन्स येतो आहे हो हो आता उद्या शनिवार आहे उद्या आलात तुमचा वर्किंग डे आहे ना हो हां मग उद्या आलात तर बरं होईल मग परत नाही तर शनिवार रविवार सगळं बंद न तुम्ही एकदम सोमवारी उगवाल मग ते फार दिवस फोन बंद राहतो नाही नाही नाही नाही आजी असतात ना हां त्यांना मोबाईलचं काही जमत नाही त्यामुळे मग लँडलाईन पाहिजे मला प्लीज प्लीज येस सर हो हो हो कधीही पाठवा सकाळी अगदी अकराला पाठवलंत तरी चालेल पण उद्या पाठवा प्लीज शनिवार असेल तरी हं कारण ते उंदरांनीच नव्याण्णव टक्के काहीतरी वायरिंग कुरतडलेलं आहे असं माझं म्हणणं आहे त्यातून एकदा तुम्ही बघा हो चालतं नाही कोण तुम्ही नाही आलात तरी चालेल हो कोणाला तरी पाठवून द्या साहेब पण प्लीज तेवढं शनिवारी करा म्हणजे हां येस येस येस थँक्यू आणि मग काही वाटलं समजा तुम्ही पाठवलेल्या माणसाला नाही कळलं किंवा आणि काही असं तर मग मी करतेच परत तुम्हाला फोन हो चालेल हो हो येस वाट बघते मग उद्या अकरा साडे अकरापर्यंत पाठवा कुणाला तरी येस थँक्यू थँक्यू थँक्यू येस मी तेवढ्यासाठी घरात थांबणार हां त्यामुळे पाठवा हां हो थँक्यू